आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक समुदायातील भरपूर लोक आहेत तर त्या लोकांशी एकमेकांप्रती असलेले संबंध हे खूप चांगले आहे नाजूक आहे आता विचार केला तर एखाद्या मुस्लिमाच्या दुकानात जाणारे हिंदू राहतात मुस्लिमांच्या लोकात दुकानात जाणारे हिंदू राहतात तसे हिंदूंच्या दुकानामध्ये येणारे मुस्लिम राहतात इतर अजून इतर धर्मीय राहतात तर दुकानात गेल्यानंतर आपण जे सामान घेतो तर त्यांचाशी जो संवाद राहतो तो संवाद फार छान आणि चांगला राहतो